कायदेविषयक कागदपत्रे काढणे हे खूप अवघड असतात कारण की त्याबद्दलही आपल्याला एवढा अनुभव नसतो आणि आपला ज्या रोजच्या अनुभवानुसार त्या कागदपत्राची आपल्याला एका दिवशी एक वस्तू माहित पडते तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्ती सांगतो की इकडे जाऊन तुम्ही माहिती काढा त्याच्यासाठी आपण तज्ज्ञ वकिलाकडे त्याचा सल्ला घेण्यासाठी जातो ज्यावेळेस आपण तज्ञ वकिलाकडं सल्ला घेण्यासाठी जातो त्यावेळेस ते आपल्याला योग्य रित्या आपलं मार्गदर्शन करून आपल्याला व्यवस्थितरित्या समजवतात आणि त्यानंतर जर आपल्याला शैक्षणिक पातळीवरचे डॉक्युमेंट जर काढायचे असले तर ते आपल्याला अर्धे डॉक्युमेंट तर आपल्या शाळेमध्ये वगैरे मिळून जातात आणि त्यानंतर जे दुसरे कागदपत्रं जे कास्ट वगैरे डोमेसिल अशी कागदपत्रं काढण्यासाठी आपल्याला तहसील तहसीलमध्ये जावं लागते त्याहीमध्ये आपल्याला त्यातले कर्मचारी मार्गदर्शन करून सांगतात ते थोडे कठीण असतात पण ते काढणेही आवश्यक असतात कारण की तिथून त्या कागदपत्रानंतरही आपलं फ्यूचर सेट होत असतं त्या कागदपत्राला खूप महत्त्व आहे आणि कागदपत्रे मिळवणे हे खूप अवघड काम आहे आणि एकदा मिळाल्यानंतर आपलं करियर त्या कागदपत्रावर डिपेंड असतं आणि ते कागदपत्रं दिल्यानंतर आपल्याला कोणताही फॉर्म भरणे किंवा सरकारी जॉबला लागणे ते सोप्या पद्धतीनं सोप्या पद्धतीत जाते